मी एका खेड्यागावात राहते आमच्या गावामध्ये उन्हाळ्यात पावसाळ्यात हिवाळ्यात खूपदा लाईन जाते तर जसं की उन्हाळ्यामध्ये लाईन गेल्यावर असं म्हणजे कामं करत रस्ते कोणी कोणी अभ्यास करत असते घरी दहादा वगैरं तर त्याला डिस्टर्ब होते आणखी गरमी होते उन्हाळ्यामध्ये गेलं उन्हाळ्यामध्ये लाईन खूप जाते गरमी खूप होते आणि असे कोणते कामं राहिलेत हे पण नाही होत हिवाळ्यामध्ये बी खूप पाणी राहते बाहेर कुठं जायचं असलं तर अडचण येते हिवाळ्यामध्ये कपडे सुद्धा नाही वाळत आणि कोणाला काही कुठं काम असलं तिकडं बी नाही जाता येत बसांचा भर खूर प्रॉ प्रॉब्लेम राहाते अजून आणखी हिवाळ्यात बी तर उन्हाळ्यामध्ये लाईन गेलं की आम्हाला गमत नाही घरी मग असंच काहीतरी खेड्यात बसायचं हिवाळ्यामध्ये बी असं खूप प्रॉब्लम येते की म्हणजे जसं की बाहेर नाही जाता येत बाहेर ऊन नाही राहत आणि लाईन जाते असे तसे खूप प्रॉब्लेम राहते चार्जिंग बी नाही राहात फोनमध्ये काही टाईमपाससाठी नाही राहात सब बोर मारते घरी असे प्रॉब्लम आहे आणि पावसाळ्यात बी खूपदा पा लाईन जाते जसं की आता हिवाळ्यामध्ये पाणी वगैरे आला बाहेर तर कपडे नाही वाळत मग आम्ही कूलरमध्ये किंवा पंख्यामध्ये कपडे वाळवतो तर तिथे बी लाईन नाही राह सर्वांची म स्विच ऑफ पडते म्हणूनच काही काम राहिलं ते पण नाही होऊ शकत